आताची पिढी तर सर्व विजेवरच अवलंबून आहे पहिलेची पिढी म्हणजे विजेवर अवलंबून नव्हती कारण पहिलेचे लोक जे होते म्हणजे ते असे म्हणजे काहीपण सहन करत होती कसं म्हणजे ते आता बिनालाईटचे राहू शकले कंदिल वापरून राहू शकते आताची पिढी राहू शकत नाही आताची सर्व पिढी विजेवरच अवलंबून आहे तर आताच्या म्हणजे छोट्याशा मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत ए सी कूलर फॅनची हवा पाहिजे आणि पहिलेची पहिलेच्या काळात म्हणजे निसर्गाची हवा घेत होते जसं म्हणजे पहिलेच्या काळात लोक बाहेरच झोपायचे किवा माडीवर झोपायचे छतावर आता तर त्यांना कूलरची हवा पाहिजे फॅनची हवा पाहिजे उन्हाळ्यात तर त्यांना फॅनची हवा आणि गावाकडे तर फॅनची कूलरचीसुध्दा हवा पाहिजे दोन दोन लाव म्हणजे विजेवरचा वाव दोन दोन याचे विजेवर वापर करतात कारण की या पहिल्याएवढे ऊनही नाही तापत होती आणि या वेळचं तापमानही खूप आहे या म्हणजे याचं म्हणून ते विजेचा जास्त वापर करतात